पेंटिंग मला खूप जास्त आवडते माझं पेंटिंग हे पॅशन म्हटलं तरी चालेल मी जे फावल्या वेळात खूप छान पेंटिंग कॉलेज लेवलला असताना करायचे आणि पेंटिंगच्या मध्ये मला ना सगळ्यात जास्त असं जे की सिदरी पेंटिंग म्हणजे मला नैसर्गाच्या पेंटिंग्स करणं फार आवडतात त्याचे जे ग्रीन ब्ल्यू सन कलर सूर्याचा असलेलं सु प्रकार सो मी जे शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जे पेंटिंग करायचे त्यातले काही पेंटिंग्स हे प्राईज डिस्ट्रिब्युशनमध्ये फ सेकंड क्रमांक नेहमी आलेले आहेत आणि माझं कॉलेजमध्ये कॉलेजच्या पॅम्पलेटमध्ये नेहमी एखादं माझं पेंटिंगचा फोटो हा नेहमी असायचा स स्कूलमध्ये माझ्या पेंटिंगची थीम सगळ्यांना जास्त आवडायची ती म्हणजे असायची निसर्ग पेंटिंग